आपल्या महाराष्ट्र राज्याला कला आणि हस्तकलेचा एक खूप मोठा समृद्ध असा इतिहास आहे जे त्याच्या म्हणजे सांस्कृतिक वारसा आणि आदिवासी परंपरांमधून दिसून येतो जसं की म्हणजे परंपरा आदिवासी परंपरामध्ये वारली चित्रकला झाली किंवा गोंड चित्रकला झाली यासारखे चित म्हणजे पारंपरिक चित्र जे आहेत हे हस्तकलेमध्ये येतात त्याप्रमाणं पैठणी साडी किंवा हिमरू सारखं जे कापड आहे ते एक म्हणजे ती पण एक कलाच आहे आणि हस्तकलेमध्ये म्हणजे कोल्हापूरचे दागिने आहेत किंवा कोल्हापुरी चप्पल आहे किंवा म महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी लाकडं लाकडी हस्तकला दिसतात तर म्हणजे हे एक महा महाराष्ट्राचं कला आणि हस्तकौशल्य म्हणता येतील आता आता महाराष्ट्रामध्ये अजून बरंच काही आहे जसं की भरतकाम आहे पेश पेशव्यांचे आणि मराठ्यांचे जे काही दागिने होते ते आहेत आदिवासी पद्धतीमध्ये आपण वारली म्हणू शकतात तर ही जी आहे ती महा महाराष्ट्र राज्याची समृद्ध अशी कला आणि हस्तकौशल्याची परंपरा आहे हा इतिहास महाराष्ट्राला लाभलेला आहे असं मला वाटतं